मला देशावरचे गाणे गायला आवडते कारण देशावर सर्वांचे तर प्रेम असतेच आणि त्याचप्रमाणे माझे पण देशावर प्रेम आहे आणि मला वंदेमातरम हे गीत गायला आवडते कारण म्हणजे वंदेमातरम मी हे जेव्हा लहान होते ना शाळेमध्ये तेव्हा तेव्हापासून मी हे गाणं म्हणजे म्हणत आले शाळेमध्ये तर मला असं वाटते की हे गाणं मला म्हणजे रोज रोज म्हणावं असं वाटते पण मी माझ्या मी रोज रोज म्हणत होती ते गाणं म्हणजे मला ते पूर्णपणे येऊ लागलं आणि मी ते गाणं म्हणजे माझा आवाजही खूप चांगला होऊ लागला आणि त्या आवा गाण्याचं मला खूप प्रॅक्टिस झाली होती तर एकवेळेस असेच माझ्या शाळेमध्ये म्हणजे की मोठ्या मोठे सर आले होते तर ते म्हणत तुमच्या तुमच्यात कोणती कला आहे ते तर सांगा तुम्हाला गाणे म्हणायला आवडते डान्स करायला आवडते की इतर काही कला आहे ड्रॉइंग करायला आवडते की कोणती तर मी म्हटलं होतं की मला गाणे म्हणायला आवडते म्हणजे मला सिंगिंग करायला आवडते तर मी हे तर ते म्हणत तू तुला जे गाणं आवडते ते गा तर मी माझ्या वंदेमा मला मग जे आवडीचं गाणं आहे ते म्हणजे लहानपणापासून वंदेमातरम तर मी हे गाणं म्हटलं तर तर सर्वांमध्ये त्यांनी माझा प पहिला नंबर काढला आणि मला शाबासकी दिली म्हणून ते मला गाणं पहिल्यापासून आवडते आणि आता पण आवडते